पहिले तर संस्कृती धर्माने बनते आपलं धर्म आपलं समाज हे सगळ्या गोष्टींनी संस्कृतीची जाण होते आता आपण जर धर्म म्हटलं तर धर्म कुठलाही असो आपलं राज्य तर एकच आहे एक न एकवेळी पूर्णपणेच राज एकत्र येतं आपलं पूर्णपणे राज्य एकत्र येतं आपल्या राज्यामध्ये खूप सर्व खूप सर्व ठिकाण वेगवेगळे आहेत मला तर असं वाटतं जगातलं सगळ्यात सगळ्यात वेगळं आणि आकर्षक राज्य आपलंच आहे कारण की आपल्या राज्याचा जो वेशभूषा आहे ती वेगवेगळ्या धर्मांनी कसं काय लोकांना आवडायला लागून गेलेली ही आपल्याला खूप मोठी गोष्ट आहे आपले जो वेळ दुसऱ्या राज्याचे जो लोकं आहे ते आपल्याला आपल्या राज्याचं आपल्या आपल्या राज्याचं पहिलं तर एका वेगवेगळ्या धर्माच्या बघतात धर्माच्या नजरेनं बघतात की आपल्याला आपल्या राज्यातील सगळे धर्म आहेत की जी संस्कृती आहेत मराठी झाले मराठी झाले पंजाबी झाले मुस्लिम झाले आहेत जैन झाले आहेत अशी वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचे वेगवेगळे सांस्कृतिक महत्त्व पण आहे त्यांचे वेगवेगळी प्रथा आहेत रिवाज आहेत रीत आहे ते आपल्याला खूप महत्त्वाचे आहे